भेट देण्यासाठी जर आवडती ठिकाणे जर म्हटली तर महाबळेश्वर एक आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि तिथे उन्हाळ्यात जायला पाहिजेत कारण आमच्या विदर्भात खूप तापते तापते आणि गरम होते जवळजवळ पंचेचाजिस चाळीस डिग्री सेल्शिअस पर्यंत तापमान जाते त्यामुळे मला महाबळेश्वर देखील चांगलं आवडते तसेच जर देवस्थानाचं ठिकाण म्हटलं तर सप्तशृंगी देवी तिथेही मला जायला आवडते तसेच त्याच्यासोबतच नाशिकला पण जायला चांगले ठिकाणं आहेत तिथेही नाशिकला भे देखील मला जायला आवडते कारण नाशिकमध्ये राम राहिलेले आहेत सीतामाता आहे आणि तसेच बरेच प्रेक्षणीय स्थळं आहेत तिथून आपल्याला जे वेरूळचे लेण्या वगैरे जवळच्या आहेत त्यादेखील पहायला आवडतात कारण त्याच्यातून ते आवडण्याचे ठिकाण म्हणजे म काहून ह्याच्यासाठी आवडतात की तिथे एक आपल्या धर्माचा आपल्या पूर्वजांचा जे काही त्यांनी करून ठेवलेले आहेत ते आपल्याला पहायला मिळतात अ त्याच्यामुळे काय की आपला वारसा जपला जातो वारसा जपल्याच्याने बुवा पहिले लोकं किती मेहनती होते आणि आता कसे आहेत हे लक्षात येते आणि त्यांचे आपल्याला सगळी माहिती मिळते त्याच्यामुळे ती ठिकाणे मला पहायला आवडतात त्याच्यासोबतच शेगांवला देखील मला जायला आवडते कारण शेगांवचे गजानन महाराजाच्या सारखे स्वच्छता ही कुठेच नाही पूर्ण भारतात देखील स्वच्छता नाही तिथे आणि तिथे जेवणसुद्धा फ्रीमध्ये आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे इतकं त्या तिथे अन्नदान होते त्याच्यामुळे आणि तिथे महाराजांचे दर्शन घेतल्याने तिथं आपली मनोकामना पूर्ण होते असे म्हणतात त्याच्यामुळे ते देखील ठिकाणे मला आवडतात अशाप्रकारचे अनेक बरेच ठिकाणं आहेत पण महत्वाचे जे हे ठिकाणे आहेत ही देखील मला पहायला मिळतात आणि मला ते आवडतात